मी अलीकडेच मी पाहिलेले बाबासाहेब हे भन्ते सुमेद यांनी लिहिलेले पुस्तक वाचले बाबासाहेबांसमवेत असलेल्या काही जवळच्या सहकाऱ्यांपैकी ते एक होते त्यांनी या पुस्तकात बाबासाहेब दैनंदिन जीवनात कसेे राहायचे याचे विस्तृत वर्णन केले आहे ते पुस्तक वाचताना त्यांनी एक एक प्रसंग डोळ्यासमोर उभे केले आणि ते माझ्या डोळ्यासमोर असे उभे राहत होते हे पुस्तक मला अतिशय आवडले परंतु मी कोणत्याही वाचन क्लबमध्ये सामील झालेलो नाही